विविध ठिकाणांना भेट देणे मला खूपच आवडतं आत्तापर्यंत मी बऱ्याच गावांना गेले आहे आणि तिथल्या अनेक ठिकाणांना भेट दिली आहे शाळेबरोबर आमच्या सहली बाहेर शहरांमध्ये जायच्या जसे की जयपूर दिल्ली आग्रा रणथंबोर मी आठवी किंवा नववीत असताना अशा सहलींना जात असे अशातलीच एक सहल जी मला खूप आवडली ती म्हणजे आग्र्याची तिथे आम्ही ताजमहाल पाहिला ताजमहालचे रम्य दृश्य हे फारच रमणीय होते मला बाहेरगावी जाऊन तिथल्या नवीन नवीन वस्तू खरेदी करणे तसेच तिथल्या पदार्थांची चव घेणे हे खूप आवडते मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने त्याच्या आयुष्यामध्ये बाहेरगावी जाणं गरजेचं आहे त्यामुळे त्याची दुःखं त्याचे कष्ट कष्टाचं आयुष्य जरा बाजूला ठेवून मन शांत करण्यासाठी त्याला एक संधी मिळते मी अनेक ठिकाणी गेले आहे जसे जयपूर जयपूरमधील त्यांचा महाल खूप सुंदर आहे आग्रा आणि रणथंबोरमधील जंगल आणि तेथील महालही फार सुंदर आणि रमणीय आहे आम्ही दिल्ली येथे राष्ट्रपती भवनमध्ये गेलो होतो राष्ट्रपती भवनमध्ये आम्हाला तिथल्या कार कार्यक्रमांची माहिती दिली तिथल्या वेगळ्या वेगळ्या खोल्या त्यांचे वेगळे वेगळे उपयोग तिथे कोण कोण राह तिथे कोणकोण येते तिथल्या वेगळ्या प पद्धती या सगळ्याची माहिती त्यांनी आम्हाला दिली होती तिथे खूप मोठा ध्वज उभारलेला आहे की जो दर सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला मोठ्या शान आणि अभिमानाने फडकवला जातो असे अनेक ठिकाणी मी भेट दिले आहे आणि मुख्यत्वे मला आग्र्याची आमची सहल जास्त आवडली मला असं वाटतं की प्रत्येक वर्षी एकदा तरी बाहेरच्या शहरांमध्ये जाऊन भेट दिली गेली पाहिजे